नमस्कार मला काही दिवसात सुट्टी लागणार आहे आणि माझा असा विचार आहे की अमेरिकेमध्ये माझे जे कुटुंब आहे माझे नातेवाईक आहे आणि माझे मित्रही आहे तर त्यांना भेटण्यासाठी मी जाण्याचा विचार करीत आहे आणि माझा प्रवास हा साधारण सॅन फ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क असा असेल आणि मी प्रत्येक वेळेला अमेरिकन एअरलाईन्सने गेलेलो आहे त्याच्यामुळे मला त्यांची सुविधा त्यांची उपलब्धता त्यांच्या ज्या काही सोयी आहेत त्या मला खूप आवडतात आणि त्याच्यामुळे मी प्रयत्न करतो आहे की मला कमी दरामध्ये मला हे तिकीट उपलब्ध आणि माझ्या सोयीनुसार उपलब्ध होईल याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे मी त्याच्यासाठी हेल्पलाईनसुद्धा पाहिलेली आहे पाहात आहे आणि मला जर लवकरात लवकर ही सुर उपलब्धता मिळाली तर मी त्याप्रमाणे माझं नियोजन करेन आणि मी माझ्या मित्रांना माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या नातेवाईकांना नक्कीच जाऊन भेटेन मला जाण्याचं कारण अजूनही महत्त्वाचं आहे की माझ्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी चांगले कार्यक्रम ज्यावेळेला आयोजित केलेले आहेत जेवणाची कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेले आहेत तर त्या ठिकाणी मला वेळेवर पोचाव पोचता यावं आणि अतिशय सुलभ अशा सुविधानुसार आपल्या एअरलाईन्सने मला पोचता यावं म्हणून मी खूप प्रयत्न करतो आहे आणि त्याप्रमाणे मला जर अशी तिकीटं मिळाली तर मी नक्कीच आपल्याच एअरलाईन्सने मी प्रवास करेन कारण आतापर्यंतचा माझा अनुभव हा मला सांगतो आहे की हा ही अतिशय उत्तम सोय या ठिकाणी आहे आणि ती जर मला मिळाली तर मी नक्कीच